राज्याचं नॅचरल लँड लँडस्कॅप हे त्यांच्या विविध भागाप्रमाणे वेगवेगळे आहे जसे महाराष्ट्रामध्ये धबधबे जास्त प्रमाणात सापडले जातात केरळमध्ये जंगल हे सर्व प्रमाणात जास्त आहेत पंजाबमध्ये डोंगरच नाही तर समांतर भाग आहे व शेती खूप मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध आहे राजस्थानमध्ये वाळवंट आहे तसेच काश्मीर व शिमला मनाली येथे बर्फाची वृष्टी होते व ते नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे